आजकालची जी जनरेशन आहे त्या जनरेशनने खूप काही त्यांना एक डिसॲडव्हांटेज होतो आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर खूप नुकसान होते जसे की व्हिडिओ गेम झाले प्ले गेम झाले मोबाईलचे गेम झाले त्या गेमने तुमच्या शरीरावर फिजिकली आणि मेंटली तुम्ही अबसेन्स राहता तुमच्या बॉडीमध्ये नाही का त्यामुळे तुम्ही एक असा जो आपल्या बॉडीला एक चांगला खेळ असा जसं की क्रिकेट झालं कबड्डी झाला फुटबॉल झाला हे खेळ खूप खूप आवश्यक आहे आणि यासाठी मुलांनी जास्त तर जास्त हे खेळ खेळायलाच हवे त्यामुळे हे जे घरी बसलेले मुलं आहे आजकाल ते मोबाईलवर झाले हे व्हिडिओ गेम हे खेळ बंद करावे तर त्यामुळे बाहेरची खेळ खूप खूप अवश्यक आहे